करियर ॲकेडमीमधून बोलताय ना

मला म्हणजे मला कोर्सेस वगैरेबद्दल थोडी इन्फॉर्मेशन पाहिजे होती माझी आता ट्वेल्थ झालं आहे जस्ट आणि रिझल्ट आलेला आहे आणि रिझल्ट छान आलेला आहे तर मला नाही का थोडंसं करियरबद्दल कौन्सिलेशन पाहिजे होतं तुमच्याकडून हो सायन्सला सी ई टी दिलेली आहे हो हो हो हो असंच नाही की जर आपलं ॲग्रिकल्चर आणि इंजिनियरिंगमध्ये सगळ्यात बेस्ट कोर्स कोणता आहे पण त्यात सब्जेक्ट वगैरे जास्त आहे वाटतात ना त्यात म्हणजे असं हार्ड वगैरे नाही आहे ना काही तर मग ॲग्रिकल्चरसाठी कोणते कॉलेज बेस्ट आहे ओके थँक्स